आमच्या भागामध्ये सर्वाधिक उत्पन्न देणारे आणि नफा देणारे पीक म्हणजे सोयाबीन आणि कापूस या पिकांना आमच्या भागातील हवामान चालते आमच्या भागामध्ये उष्ण व कोरडे हवामान असतात आणि पावसाळ्यामध्ये पाणीसुद्धा जास्त नसते त्यामुळे आमच्या भागामध्ये सोयाबीन आणि कापूस हे पीक जास्त प्रमाणात पेरली जातात आणि शेतकऱ्यांना या पिकातून नफा चांगल्या प्रकारे मिळतो त्याचप्रकारे तूर उन्हाळी मूग भुईमूग गहू अशी पिकं आमच्या भागामध्ये नफा देणारे आहेत आणि शेतकरी त्यांची लागवड सुद्धा करतात